हां नमस्कार हां शिरीष हा एक काम होतं अरे माझं तुझ्याकडे काही नाही थोडी अडचण अशी आली की माझं आधार कार्ड गहाळ झालं खरं तर कुठेतरी असेलही ते पण काही कुठे ते आता पटकन सापडेना आणि मला थोडंसं पुन्हा आता करून घ्यावं लागणार आहे तर ते मला त्याच्यासाठी कुठे नोंदणी केंद्र आपल्याजवळ कुठं आहे अशी मला फक्त माहिती पाहिजे होती नाही काय झालं माहिती आहे का पासपोर्टसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे आणि मग तो अर्ज देताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड तुमचं असावं लागतं आणि ते नसल्यामुळे आत्ताच्या स्थितीमध्ये मी त्यांच्या ऑफिसमध्ये चौकशी केली होती म्हणजे खरं तर मी ते ऑनलाईनच सगळं पाहिलं पण ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यात आधार कार्ड असल्याशिवाय आपल्याला पुढे काहीच काम करता येणार नाही त्यामुळे ते आधार कार्ड मिळालं पाहिजे आणि आत्ता मी खूप शोधलं गेली चार दिवस ते आधार कार्ड शोधण्यात माझे घालवले जिथे अपेक्षित होतं त्या प्रत्येक कोपरानकोपरा चाळून पाहिला पण मला ते काही मिळालं नाही त्यामुळे मला आता असं वाटतं की ते परतच करून घ्यावं लागेल नाही समजा सापडलं तरी आपण तशी काय अडचण येणार नाही असं मला वाटतं काय पुन्हा सापडलं तर पण त्यात परत करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कसबा पेठेत जवळपास कुठलं केंद्र आहे याची एकतर मला माहिती पाहिजे कारण मला मध्ये सांगितलेलं होतं की सोमवार पेठेमध्ये एकटीकडे आहे पण जर समजा त्यातली त्यात जवळ कसबा पेठेमध्ये कुठे असेल तर आपण जाऊन मी तिथनं ते करून घेऊ शकतो आणि थोडंसं त्यांच्याकडनं माहिती घेतली पाहिजे कारण आता ड्युप्लिकेटसाठी अर्ज करताना नक्की काय काय गोष्टी त्यांना लागतील या सगळ्या गोष्टीची आता तू मधे आधार कार्डचं तुझंही काहीतरी अडचण आली होती त्यावेळी तू म्हटला होतास की एक अडचण आहे आधार कार्डची त्यावेळी आपलं बोलणं झालं होतं म्हणून मी तुला फोन केला अगदी जेवढं जवळ असेल त्या केंद्रावर मी जाऊन करून येईन पण माझं थोडंसं तातडीचं काम आहे त्यामुळे म्हणून तुला विचारलं ठीक आहे मी जाऊन येतो एक चक्कर मारून येतो त्यांच्याकडे माहिती मिळवतो मी चाल चाल